तशा माझ्या इतर जीवनात जीवनातील आणि जे काय जबाबदाऱ्या असतात तुझ्यातं मी फक्त मार्शल आर्ट हे जे खेळ आहे हा स्व स्वतः संरक्षण करण्याचा असल्यामुळे आणि दुसरं जे ना ज्यांना जे प्रशिक्षण देतो त्यांना एक संध्याकाळची वेळ किंवा सकाळच्या वेळचा देतो त्याच्यामुळे माझे जे दिवसभराचे कामं जे असतात कामं हे मी करून हे मार्शल आर्टचं जे प्रशिक्षण आहे प्रक्षिना आणि माझे काम यांचा दोन्हीचा व्यवस्थित समतोल राखतो आणि त्यामुळे दोन्हीही माझ्या जबाबदाऱ्या आणि जी काही माझ्या जीवनात जबाबदारी किंवा समाजातील जी बांधिलकी आहे ती बांधिलकीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मला व्यवस्थितरीत्या पार पाडता येतात आणि माझा जो मार्शल आर्टचा प्रशिक्षणाचा जो आहे वेळ ती वेळ राखून स्य माझ्या कामात आणि याच्यात समतोल राखून ती मी पूर्ण करत असतो